मराठी भाषा ही खूप साधी आणि सरळ भाषा आहे मराठी भाषेमध्ये जे प्रेम आहे ते आपल्याला लगेच कळून येतं आता माझं मराठी मी मराठीच आहे माझा एका खेडेगावामध्ये जन्म झाला त्यामध्ये मी लहानपणापासून ही मराठी बोलते तर मला मराठी भाषेची जी आ आपुलकी आहे आणि एक चांगल्या प्र प्रकारे आपल्याला ती बोलताही येते कारण की त्यामध्ये खूप प्रेम आहे आणि मराठी भाषा ही इतर भाषेपेक्षा खूप अवघड भाषा आहे कारण की मराठी भाषेमध्ये जे उकार काना वेलांटी असते ते इतर भाषेपेक्षा खूप खूप अवघड आहे अन मराठी भाषा तेवढीच गोड आहे